मी मॉर्निंगला उठते सगळ्यात आधी आणि फ्रेश होऊन मी मॉर्निंग वॉकला जाते मॉर्निंग वॉकला जाताने मी सहसा सर्वांना भेटते कारण भेटल्याने ते दोन गोष्टी आ विचार होते आणि आपण मॉर्निंग वॉक केले तर आपलं शरीर पण स्वस्थ राहते आपण आपल्या शरीराला स्वस्थ करण्यासाठी मॉर्निंग वॉक एक्सरसाईज करू शकतो धावलो की आपण आपल्या शरीरला पण फिट ठेवू शकतो आणि हीच गोष्ट मी दुसऱ्यांना पण सांगते की तुम्ही धावत जा मॉर्निंग वॉक करत जा कारण ते केल्याने तुमचे शरीर फिट राहणार बिमारी मुक्त राहणार आणि आपण हे केल्याने आपल्या शरीराला कसं आपण परफेक्टली ठेवू शकतो हे मी साध्य करून देते सर्वांना कारण ते साध्य केल्याने आपण तर फिट राहूच राहू आपण दुसऱ्यांना पण फिट ठेवू अशी माझी विचारधारा आहे आणि ते केल्याने मला पण खूप छान वाटते आणि मी दुसऱ्यांना सांगून मी पण दुसऱ्यांना हाच सल्ला देते की तुम्हीपण मॉर्निंग वॉक करा मॉर्निंग वॉकला जा सकाळी उठा आणि माझी जगातली सर्वात आवडती धावपटू म्हणजे पीटी उषा आहे त्यापण सर्वात जास्ती फिट अँड फाईण आहेत त्या कारणाने मी त्यांच्यापासूनच प्रेरणा घेते आहे आणि मी त्यांच्याच कारणाने ते करायला पाहते